श्यामची आई हे माझे आवडते पुस्तक लहान मुलांवर होणारा संस्कारांचा प्रभाव काय असतो याची जाणीव मांडणारे एक गीता ग्रंथ म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागेल पांडुरंग साने उर्फ शाम गुरुजी साने गुरुजी जे तिथे ती शाम या नावानं हे नायकत्व त्यांनी स्वीकारलेले दिसते या ग्रंथाच्या माध्यमातून मुलांवर होणारे संस्कार त्या संस्कारांची अभिव्यक्ती आणि त्यातून आई मुलाचं नातं जे असतं त्या नात्यावर भाष्य करणारी संस्कृती या माध्यमातून व्यक्त झालेली आहे आणि म्हणूनच संस्कार संस्कृती यांची सिद्धी करणारे पुस्तक म्हणून मला श्यामची आई आवडते आजपर्यंत जवळपास एकवीस वेळा मी हे पुस्तक वाचलेले आहे परंतु एकवीस वेळा हे पुस्तक वाचून देखील ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे असेच वाटते कारण ते वाचण्यानं नवी सिद्धी घडून येत असते ही सिद्धी काय असते तर संस्कारांची सिद्धी असते संस्कृतीची सिद्धी असते आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजशील मन तयार होत असतं श्यामच्या अईने शामवर केलेले संस्कार हा उत्कृष्ट आदर्शाचा नमुना आहे आणि या संस्कारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्रिएटिव्ह किंवा सर्जनशील समाज आजही निर्माण होईल आजचा विद्यार्थी सर्वांग परिपूर्ण सुसंस्कृत होईल हे मात्र निश्चित आणि म्हणून या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन हे पुस्तक मला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते